बीडचे भास्कराचार्य भारतीय गणितज्ञाबद्दल मी काय सांगू शकते कारण मी तर न माझा जन्मच बीड ला गेला आहे त्याच्यामुळ जे त्यांनी शून्य शून्याची किती मोठी किंमत सांगितली आहे शून्य जेव्हा अंकाच्या पुढे लागेल त्याची खूप मोठी किंमत होती अन जेव्हा त्या अंकाच्या इकडे शून्य असेल तेव्हा त्याची किंमत शून्य येते ह्या भारतीय शास्त्रज्ञाबद्दल मला खूप अभिमान आहे कारण मी बीड बीडचीच आहे बीडचं माझं लहानपणं तिथे गेल्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे